हा प्रश्न असा आहे की प्रवेश मिळण्यासाठी तुम्ही किती फी देता तर प्रवेश मिळण्यासाठी असं आम्ही पैसे देत नाही जर गुण विद्यार्थ्याला किंवा एखाद्या मुलाला जर गुण कमी असेल तर ते त्याला प्रवेश मिळण्यासाठी जर काही सोय नसेल तर ते पैसे भरून प्रवेश घेतात त्यांना पैसे भरावे लागतात आणि जर त्यांना खा शासकीयमधून जर मिळालं तर त्यांना प्रवेश फी द्यावी नाही लागत दिली तरी ती मिनीमम दहा हजार किंवा पाच हजार इतके असते